भारतात कलाकारांना नेहमीच योग्य महत्त्व दिलं जात नाही असं सर्वच बाबतीत म्हणता येत नाही आता काही कलांमध्ये तर अधिक महत्त्व आहे जसं की नृत्यकला आहे संगीतकला आहे चित्रकला आहे यांना भारतात अधिक महत्त्वाचं स्थान आहे आता कलेचे उत्तम जर जाणकार असेल तर त्या भागातील कलाकारांना त्याच्या कलाकृतीला उत्तम न्याय मिळतो आता ग्रामीण भागात जर बघितलं म्हण बघितलं तर ग्रामीण भागातील लोकांना त्या कलेची जर आवड नसेल तर त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही आता एक ही एक बाब आहे त्यामुळे त्या कलाकारांना योग्य संधी न मिळाल्याने ते त्यापासून वंचित राहतात आता काही ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता अधिक दिसते ओळख नातेवाईक असल्यास त्यांना संधी मिळू शकते आणि इतरांना त्यापासून डावलले जाऊ शकते कोणती कला कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने सादर झाली यावरही त्या कलाकृतीचे महत्त्व टिकून राहते जसं एखाद्या गोष्टीचा रोष असेल आणि कलाकार त्याचे समर्थन करीत असेल तर त्या कलाकारांना डावलले जाऊ शकते उदाहरणार्थ स्टँडअप कॉमेडी करणारे कलाकार अधिक जोमाने लोकांपर्यंत पोचते परंतु ती कॉमेडी कोणावर करतो अधिक टीका टीका टिपण्णी त्याचा जर विषय असल्यास त्यांना विरोध होतं तर काळानुसार बघतो म्हटलं तर कोणती कला त्या का काळातील लोकांना आवडते त्याचे महत्त्व त्या काळात अधिक दिसते परंतु आपल्या भारताची एक मानसिकता आहे तर भारतातील लोकांची अशी मानसिकता आहे की संग्रहित ज्या गोष्टी आहेत ज्या कलाकृती आपल्या जे कला आहेत त्या संग्रहित ठेवण्याची जी वृत्ती आहे ते भारतीय लोकांमध्ये खूप कमी दिसते